हॅलो श्रेयस रेस्टॉरंट का मी महाजन बोलते आहे मला तुमच्याकडे पन्नास लोकांची वेजेटेरनची ऑर्डर करायची आहे आणि जेवण पाहिजे पूर्ण तर पाठवू शकाल ना हो पन्नास लोक उद्या ठीक आहे तर मग पाठवा मला आणि काय हो मी तुम्हाला ऑर्डर केली होती पन्नास लोकांचे व्हिजिटेरची आणि तुम्ही आज मग दोन दिवसांनी पाठवतो अगदी मला हो म्हटलं आणि आज तर तुम्ही मला सरळ नॉनव्हेज पाठवले आहेत आम्ही हे नॉनव्हेज खात कोणीही पन्नास लोकातला एकजण देखील ते हात लावत नाही खात बघत सुद्धा नाही आम्हाला वास चालत नाही आणि तुम्ही कसं असं करता नीट लक्ष देत नाही तुम्ही काय आपण बुक केलं आहे कोणी बुकिंग केलं आहे कोणी मागितलं आहे काही कशाचाच पत्ता नाही आहे नॉनव्हेज जळजळीत तेलकट असलं आम्ही काहीच खात नाही तुम्हाला काय वाटतं गिऱ्हाईक म्हणजे काय आहे फालतू आहे का अहो जिथं तुम्ही ऑर्डर घेतले आहेत ते त्याचे तुम्ही आम्ही पैसे गिऱ्हाईक पैसे पे करतो तुम्ही त्याचा योग्यप्रमाणे हे करू नको का नाही नाही का अन्न पाठवा पदार्थ पाठवायला आज काय म्हणे आमच्याकडे माणूसच नाही त्यांनी तो व्हेजिटर नॉन व्हेजिटेर करणार होता म्हणून त्याने असं केलं असेल चुकूनच ऑर्डर गेली ही काय तुमची भाषा बोलण्याची जेव्हा आम्ही फोनवर बोलतो तेव्हा तुम्ही नीट ऐकून घेत नाही का वाटेल तसं आपलं काही करायचं कुठल्याही गिऱ्हाईकाला काहीही पाठवायचं न वेजेटे वेजेटेरियन असतील त्याला नॉन व्हेजेटेर नॉन व्हेजेट आणि व्हेजेड असं तुमची ऑर्डर जर असेल तर मी कसं करणार आता मी आज पन्नास लोकांना काय खायला घालू तुम्ही सांगा का तुम्ही माझ्याकडे येऊन काही करून द्याल मला नाही तर मला आता झक मारत पोळ पुरणाच्या पोळ्या सोडून मसालेभात किंवा वरणभात खायला घालायचा का म्हणजे मी काय लोक मला हसत आहेत सगळे की हे हिने कुठून ऑर्डर केली आहे कुठला पुण्यातला माणूस शोधून काढला आहे श्रेयस रेस्टॉरंटवाला आज तुम्ही एवढे फेमस म्हणता आणि हा असं वाटेल तसं पाठवता अन्न आता मी काय करू तुम्ही सांगा याच्यावर उपाय एक तर चुकीचं आन्न पाठवलं आमच्या सगळ्यांची उपासमार झाली कसं तरी खिचडी करून आम्हाला खायला लागली आता मी तुमचे याचे जे काय पैसे झालेले आहेत ते जे मी तुम्हाला दिलेले ते तुम्ही मला परत व्याजासु परत करा नाही मी ग्राहक मंचाकडे जाईल आणि तुमची पनिशमेंट म्हणून तुम्हाला व्याज सुद्धा तुम्हाला मला पैसे परत द्यावे लागतील कळलं